मी नेहमीच गुगल पे फोन पे भीम ॲप पेटीयम हे ब ॲप वापरतो कारण आता खिशामधे पैसे ठेवायची गरजच नाहीये किंवा आपल्याला माहिती आहे जिथे सुट्ट्या पैशावरून कट कटकट होईल तर तिथे गुगल पेनी वगैरे केलेलेच पैसे बरे असतात म्हणजे का काय होतं आपल्याला एखादी वस वस्तू समजा पंचाण्णव रुपायची आहे आपण शंभर दिले त्याच्याकडे पाच रुपये नसतात मजे असे एक्झाम्पलय असे भरपूर ठिकाणी होतं जिथे सुट्ट्यांसाठी मारामारी असते किंवा ते देत नाहीत गिऱ्हाईक म्हणजे दुकानदार आपल्याला देत नाहीत त्याशिवाय इतर पैसे कॅरी करायची गरज नाही त्यामुळे क आणि आजकाल भाजीवाला झाला रिक्षावाला झाला गाडीवाला झाला कुठेही आपण या ॲपद्वारे पैसे देऊ शकतो आणि जर आपण खिशामधे पैसे घेऊन फिरलं समजा आपल्याला शॉपिंगला जायचं आहे आपण खिशामधे नोटांची बंडल घेऊन फिरलो तर ती चोरी होण्याची भीती असते तर द आता हे गुगल पे वगैरे जे ॲप आहेत त्यानेही जी चोरीचं प्रमाण भरपूर कमी झालं आहे हां पण आता थोडे ऑनलाइन फ्रॉड पण होताय गुगल पेनेवर वगैरे म्हणजे आपल्याकडून ओ टी पी वगेरा मागितला जातो आपल्याला सांगितलं जातं की तुमच्या अकाऊंटमधे पैसे टाकतोय तुम्हाला ओ टी पी आला असेल द्या तर द्या आणि आपल्याच अकाऊंटमधून पैसे मायनस होतात असं माझ्याबरोबर झालं नाही पण माझ्या मित्रांबरोबर झालेलं आहे आणि भरपूर ऐकलेलं आहे पण त्यासाठी आपण जर थोडीशी सावधानता बाळगली कुणालाही आपला ओ टी पी शेअर केला नाही तर हे ॲप्स वापरणं सर्वांसाठी सोईस्कर होईल होईल आणि आहे पण